खूप चांगला प्रश्न आहे आणि शेवटी तुम्ही डिजिटल प्रभावाबद्दल पण बोलतात तर मला तं वाटतं की डिजिटल प्रभावामुळेच भारतीय कलाकार आहेत ते जागतिक पातळीवरती ठेवतील अगदी साध यूट्यूबचं उदाहरण घेतलं तरी यूट्यूबात जागात सगळीकडे पहिलं जातं आणि यूट्यूबवरती जर आपण तुमचे व्हिडिओ कलाकारांनी अपलोड केले तर तर ते जगाच्या घाना कपरत पोचतात त्यामुळे हे वाढवण्यासाठी डिजिटल माध्यमांचा यथाोग्य उप उपयोग केला इंस्टाग्राम आहे फेसबुक आहे या माध्यमांचा तुम्ही वापर केला तर मला वाटतं भारतीय कलाकुच्याकु जाते आणि तसं होताना दिसतंय अगदी गावातल्या कुठल्यातरी छोट्याशा गावामदे गाण्या एखादी मुलगी आहे पण तिचं गाणं डिजिटल माध्यमातून अगदी लोकांपर्यंत पोचतंय किंवा रेल्वेमधे गाणारी एखादी गरीब बाई असेल तिचं गाणं व्हॉट्सअपच्या माध्यमातून घरा पोचतंय आणि मग तिला चॅनलवरती येण्याचा चान्स मिळालेला आहे असं आपण बघतोय तर त्यामुळे मला असं वाटतं की डिजिटल माध्यमांचा वापर करायला पाहिजे त्याच्या प्रभावामुळे कलाकारांवर परिणाम होत असेल पण त्याचा जर चांगला वापर करून घेतला डिजिटल माध्यमांचा तर कलाकारांचा प्रभाव आणखीन वाढणार आहे आणि जगाच्या गानाकोपऱ्यात ते कलाकार पोचणार आहेत आणि पोचता येत असं मला वाटतं त्यामुळे त्याचा जास्तीत जास्त वापर करायला हवा आणि आपली जी कला आहे ती जगाच्या कानाकोपर्यंत पोचवायला हवी असं मला वाटतं त्यासाठी सातत्या प्रयत्न वायला पाहिजेत आणि हे डिजिटल माध्यम हे अतिशय योग्य माध्यम आहे असं मला वाटतं तर आपण त्याचा वापर करूया आणि जगाच्या कानाक पोचू या